माझ्या आयुष्यामध्ये एक प्रसंग असा आलेला होता की आम्ही शेजारी जेव्हा रहायचं त्यावेळेस त्यांना आम्ही पदोपदी हरवेळेस आम्ही मदत करायचो पण एवढी मदत की आमचं अगदी जीवाभावाप्रमाणे नातं जोडलेलं होतं असं वाटायचं नेहमी की चला बा हा व्यक्ती आपल्याला कधीतरी आयुष्यात आपल्यासोबत राहीन आपल्या पदोपदी कामी पडेल पण काही कालांतराने त्यामध्ये थोडा थोडा बदल होत गेला आणि वेळेनुसार त्यांच्यामध्ये असं म्हणजे की जसं की आपल्यावर ज्या काहीवेळेस त्यांच्यावर प्रसंग येत गेले त्यानंतर काही प्रसंग आमच्यावर येत गेले आम्ही एकामेकांना प चांगली साथ दिली पण काही कालांतराने प्रभाव असा झाला की त्या त्यांच्या ए याच्यामध्ये इतके गुंतून गेलेले होते की आमच्यावर काही प्रमाणात त्यांचं दुर्लक्ष होण्यात आलेलंआहे आणि त्यामध्ये त्यांनी म्हणजे काही कार्यप्रसंग झाले प्रत्येक वेळेस आम्ही त्यांची फॅमिली आमच्या घरामध्ये आमच्या फॅमिलीसारखं समजायचं त्याच्यानंतर त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हणजे एका फॅमिलीसारखंच आमच्या हर कामकाजामध्ये वापरून त्यांना वापरण्यास सांगितलेलं होतं नातेवाईकांमध्ये आम्ही त्यांचा परिचय असा पूर्ण घरच्यासारखाच दिलेला होता